डांस क्लासेस सर मला जरा गरबा लावणी झुंबा असे सगळे डांस प्रकार शिकायचे आहे म्हणजे ॲक्चुअली तुम्ही भरत आणि भरतनाट्यम आणि कथ्थक पण शिकवता का अच्छा अच्छा आणि तुमच्या डांस क्लासेसचा टायमिंग काय आहे म्हणजे ॲक्चुअली मला ऑफिस आणि त्या गोष्टी दोन्ही मॅनेज करायचं आहे तर ते होऊ शकेल का ओके ओके आणि तुमचे रेट कसे आहेत म्हणजे प्रत्येक डांस फॉर्मला वेगवगळे म्हणजे गरबाला वेगळे याला वेगळे असे आहेत की कसं

ओके आणि जवळपास जर मी बेसिक घेतलं तर मला शिकायला किती महिने लागतील साधारणपणे काय आहे मला बेसिकली डांस आवडतो पण मला येत नाही म्हणून मी विचारते की मला जसं सहा महिने लागतील की तीन अच्छा आणि मग त्याच्यानंतर मी पुढच्या लेवलला जाऊ शकते असं ओके अच्छा अच्छा ओके आणि गरबासाठी तुम्ही स्पेशली गाईड करू शकता म्हणजे आता आता नीयरच येतोच आहे गरबा तर तर मला त्या म्हणजे तोपर्यंत मी गरबा व्यवस्थित शिकू शकेल का ॲडवान्स लेवलचा गरबा म्हणजे आता पाच सहा महिन्यात मी शिकू शकेल का अच्छा आणि लावणी तुमच्याकडे येते का म्हणजे तुमच्याकडे कोणी शिकवू शकतं का लावणी अच्छा अच्छा म्हणजे म् साधारणतः वर्षभरात हां हां पाच वर्षं ओके ओके ओके ओके आणि माझ्यासोबत माझे भावंडं पण आहेत ते थोडे लहान आहेत तर त्यांचे चार्जेस पण सेम असतील की कसे म्हणजे जर आम्हाला दोघा तिघांना पाहिजे अच्छा ओके अच्छा आणि मला हे विचारायचं होतं की जर तुम्ही म्हणताय की आम्ही कॉम्पिटिशनला वगैरे पाठवतो मुलांना वगैरे तर लहान मुलांनाही पाठवता तुम्ही त्याच्यासाठी

ओके ओके ठीक आहे